राज्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्या करायला सगळ्यांनाच आवडतं शिक्षणक्षेत्रामध्ये प्रमुख अशा लोकांना प्राधान्य आता दिली जाते ज्यांचं हायर एजुकेशन झालेलं असतं म्हणजे ते पदवीधर असतात परत त्यांच्याजवळ एखादी एक्जाम टी ई टी एक्जाम बी एड एक्जाम हे सगळे कोर्सेस झालेले टी ई टी एक्झाम पास झालेले मग जे त्यांच्याकडे त्यांचे पुरावे असतील त्यांचं म्हणजे सगळंच क्वालिफिकेशन जे असतं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपण ज्याला बोलतो ते सगळं जर ते म्हणजे सुटेबल होत असेल त्या पोस्टसाठी तर मग ते आपण म्हणजे एक्ज्युशन क्षेत्रामध्ये ती एखादी व्यक्ती जाऊ शकते आता मोस्टली तर हे सगळं हे पण जे पण आपण जे क्वालिफिकेशन बोलतो एज्युकेशनल क्वालिफिकेशन तर ते मोस्टली करून ग्रॅज्युएशन आणि म्हणजे लेवेनपासून पुढे जे पण असतात आपले वर्ग लेवेन टू ग्रॅज्युएशन आफ्टर पोस्ट ग्रॅजुएशन ह्या सगळ्यांना ते कंपल्सरी असतं की बाबा आपण म्हणजे त्याला आपण पात्र ठरू शकतो ट टीचर म्हणून काम करण्यासाठी शिक्षण म्हणून काम करण्यासाठी आता हे शिक्षणक्षेत्रामध्ये खूप सारे आव्हानं असतात की म्हणजे प्रोजेक्ट्स कम्प्लिट करणं मुलांकडून सगळं करून घेणं व त्यांचे प्रॅक्टिकल्स म्हणा किंवा म्हणजे खूप सारे अशा गोष्टी असतात की ज्या आपण आपल्याला म्हणजे घरचे नाही ब देऊ शकत जे आपल्याला म्हणजे ट एक शिक्षक फ सांगू शकतो आणि समजवू शकतो त्यांच्या कडून जे पण आपण मार्गदर्शन घेतो त्यांचं त्यांचं ऐकतो जे पण त्याचा फायदाच होतो प्रत्येकाच्यामध्ये कोणी पण असं असणार नाही की जे शिक्षक की बाबा माझ्या विद्यार्थीचं नुकसान व्हावं म्हणून काहीतरी सांगेल असं चुकीचं कायतरी बोलेल प्रत्येक शिक्षक हा त्याच्या प्रय परीने शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करत असतात तर तेच असतं की मुलांना आव्हान हेच असतात की मुलांना ते समजलं पाहिजे आपण काय करतो आहे जर आपण एखाद्या समोरच्याला विचारलं बाबा की तुला हे काय शिक्षक शिकवतात तर ते म्हणजे असं सांगता आलं पाहिजे कोणी एक म्हणजे टिचरची अशी थट्टा नाही केली पाहिजे किंवा त्यांच्याविषयी काही वाईट नाही बोललं पाहिजे हेच एक असतं की बाबा रिप्यूटेशन ज्याला बोलतो आपण की ते टिचरचा आपण ठेवलं पाहिजे त्यांचा सम्मान केला पाहिजे ते जे पण शिकवतात आपल्याला ते समजत आहे तर हो नाही समजत तर नाही ॲट म्हणजे क्लियारीटी असली पाहिजे एक स्टुडंट आणि टीचरमध्ये तो ब्रिज ब्रिज नसला पाहिजे एकदा म्हणजे फ्लोमध्ये सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे की त्यांना पण त्रास नको आणि आपल्याला सुद्धा त्रास नको म्हणून त्याच्यामुळे हेच आव्हानं असतात आणि सगळ्यांनाच आवडतं म्हणजे खूप सारे लोक असे असतात की ज्यांना टिचिंगमध्ये असतो इंटरेस्ट पण ते काही कारणामुळे त्यांचं शिक्षण कम्प्लिट होत नाही किंवा एखादी कुठली परीक्षा पास होत नाही पण तेच स्टडी करून परीक्षा वगैरे पास होणं हेच मोठे आव्हान असते